प्रत्येक गावात एक विशिष्ट असा धार्मिक समुदाय असतोच त्या समुदायाशी आपण अत्यंत निगडीत झालेलो असतो किंवा आपले काहीतरी कार्यक्रम असतील आपल्या मुलांना त्या समुदायात सामिल करून घेणं म्हणा किंवा तिथले काही कार्यक्रम असतील त्याच्याविषयी माहिती देणं म्हणा

धार्मिक लोकांपर्यंत ते पोहोचावे याच्यासाठीसुद्धा तो समुदाय असू शकतो पण मला असं वाटतं की लहान मुलं आपल्या घरातली जे आहेत त्यांना त्या संस्कार मिळावेत किंवा काहीतरी चांगलं एक उपचार म्हणा किंवा चा उपचार म्हणण्यापेक्षा चांगल्या सवयी म्हणा किंवा सुविधा म्हणा त्याच्यातून आपण ज्ञान संस्कार अशा रीतीने आपण त्या मुलांना त्या समुदायातून देऊ शकतो आमच्या भागात पण असे खूप समुदाय आहेत प्रत्येकजण आपापल्या समुदायात सामील झालेले असतात सणवार म्हणा किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असतील तर ते आपण आपल्या समुदायाला बोलावून करू शकतो सणवार आहेत बाकीचे त्याच्यानंतर एखादा छोटासा कार्यक्रम घ्यायचा असेल आपल्या समुदायातर्फे जितक्या व्यक्ती जास्त असतील तितका तो त लोकांच्यापर्यंत जास्त पोचला जाईल आणि हा असे समुदाय प्रत्येक गावात असलेच पाहिजेत म्हणजे तुमच्या गावात एकजुट निर्माण होऊ शकते आणि त्याचा आपल्याला बा पुढील भविष्य काळामध्ये चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं छोट्या मुलांना तर तो खूपच उपयोगी पडेल आत्ता जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचा तर असा संघ असतोच सगळीकडे त्यांचं गप्पा टप्पा म्हणा किंवा कुठल्याही विषयावर चर्चा असू दे असं ते करू शकतात त्यामुळं प्रत्येक भागातील गावात एक समुदाय असा हवाच आमच्या भागातही तसा आहे आणि आम्ही त्याच्यात सामील झालेलो आहोत